हां नमस् हां बोला

हो हो आहेत हो हो हो त्याच्याबद्दल मी स्किनबद्दल तुम्हाला फ हे करते त्यामध्ये स्किनचे निव्या वगैरे आहेत त्यामध्ये आपल्याला तुम्हाला पिंपल्स वगैरे स्किन केअर वगैरे सगळे क्लिअर वगैरे क्लिअरनेस वगैरे आहेत त्याचे प्रोडक्ट हेअरफॉल हां नाही नाही तसं तर का काही उपयोग नाही साईड इफेक्ट नाही तर त्यामध्ये आपल्याला पिंपल्स वगैरे सगळे क्लियर होतात आपल्या स्किननुसार स्किन कसे आहे तर त्याचं लगे आठ दिवसात फरक तुम्हाला जाणवेल ठीक हो

नाही तुमच्या स्कीनला जर सूट होत असेल तर स्टॉप करायला काही हरकत नाही आहे म्हणजे तुमच्या स्ककीनला स स्कू सूट होत नाही तर मग ते कंटिन्यू करावं लागतील तुम्हाला तीन चार महिने करावं लागतील आठशे नऊशेपर्यंत आहे

हो आहेत ना तुम्हाला तुमच्या स्किननुसार पुरटाय तुमची स्किन ऑईली आहे का तुमची ड्राय आहे वगैरे त्यानुसार तुम्हाला त्या प्रोडक्टमध्ये रेंज भेटेल तुम्हाला वे वेरायटीज भेटेल हां त्यासाठी आमच्याकडे हेअर हेअर ट्रीटमेंट आहेत त्याच्यामध्ये स्पा वगैरे आहेत तुम्हाला तुमच्या हेअरनुसार क कुठला हेअर गळती वगैरे त्यानुसार तुमच्या प्रोडक्ट चेक करून मग तुम्हाला प्रोडक्ट देण्यात येतील हां तुम कारण हो मग आमच्याकडेच येऊन घ्यावं लागेल कारण का तर तुमची स्कीन वगैरे चेक करावं लागेल ना त्याची क्वालिटी वगैरे त्याच्यानुसार तुम्हाला ते प्रोडॉक्ट देता येईल